वाढत्या घोर कृषी श्रमशक्तीसाठी अन्न औद्योगिक उत्पन्नासाठी कच्चा माल आणि उर्वरीत अर्थव्यवस्थेच्या विकाससाठी परकीय चलन मिळवण्यासाठी आणि देशाअंतर्गत उत्पन्न वाढवणारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बचत बचत वाढणारी बाजारपेठ महसूल उपलब्ध करून देण्यासाठी कृषी प्रगती आहे सर्वांगीण क्षेत्रात आर्थिक विकासात हा हातभार म्हणजे गव्हापासून पीठ डबल साळीपासून तांदूळ कापूस सोयाबीन हरभरा कणसापासून कणसाची आधी बि लावायचं बियापासून झाड तयार करायचं रोग झाडापासून फळे समजा बी लावलं हरभऱ्याचं बी लावलं त्याचं त्याला मोठ्ठं होऊ द्यायचं तेवाली कापणी करायची त्याच्या शेंगामधून हल्लरद्वारे वेगळं करायचं बी वेगळ करायचं कुटार वेगळं डबल शेंगदाण्यापासून तेल तेवालं शेंगापासून शेंगा फोडून शेंगदाणे तयार कराय शेंगदाण्यापासून तेल तयार करायचं